भारत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच व्य व्यावसायिक म उद्योजक आहेत त्याच्यामध्ये टाटा ग्रुप आहे महिंद्रा ग् आहेत रिलायंस आहे किर्लोस्कर आहे किंवा भारताची जी कंपनी आहे आर सी एफ किंवा क्रॉम्प्टन एल अँड टी यासारख्या ज्या कंपन्या आहेत ना त्या बऱ्याचप्रकारे सांस्कृतिक क्षेत्रामध्येसुद्धा लोकांना प्रोत्साहित करत असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन्स देऊन काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ते एन जी ओ तर्फे पण राबवतात आणि काही स्वतःही राबवत असतात त्याच्यामुळे एकूणच म महाराष्ट्राची सांस्कृतिक उंची वाढण्यासाठी ती जोपासण्यासाठी आणि तिचं जतन करण्यासाठी बरीच मदत होत असते आणि त्या क्षेत्रामध्ये जी लोकं काम करतात वैयक्तिक पातळीवर त्या लोकांना या कंपन्या व्यावसायिक कंपन्या ज्या आहेत त्या त्यांना पैशांची म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या स्तरावर काही अजून काही मदत करून वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करत असतात आणि तो दिल्यामुळे समाजाची एकूणच सांस्कृतिक प्रगती ही चांगल्यापैकी जोपासली जाते त्याचबरोबर नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे समाजाची वैचारिक पात्र पातळी म्हणूयात आपण याच्यामध्ये जी चांगल्याप्रकारे जोपासली जाते वाढवली जाते वृद्धिंगत केली जाते आणि जे नवीन विद्यार्थी समाजामध्ये मुलं ए मोठी होत असतात त्यांनाही या सगळ्या गोष्टींमुळे बरंच बळ मिळतं आणि नवीन विचार त्यांना मांडता येतात स्वच्छपणे